आमचा धर्म आरोग्याची काळजी घ्यायला शिकवते जेणेकरून पोती ध नवनाथांची पोती गुरुचरित्र पारायण भगवद्गीता हरीपाठ विष्णू सहस्त्रनाम आणि मंदिरात काही भजनं असतात तिथं म भजनामध्ये काही ते पण शिकवतात ते ऐकतोत आम्ही जेणेकरून मनाला आमच्या शांती भेटते आणि त्याच्यानंतर आमचे आरोग्य हे शिकवतो आहे की उठून व्यायाम करायचं योगासना जसं रामदेवबाबानी शिकवलेलं आहे ते करून आम्ही ते व्यायाम करून आमची मनाला शांती वाटते सकाळचा फ्रेश मूड होऊन जाते सगळं व्यवस्थित शांतता वाटते जेणेकरून आम्हाला आणि ते करून मी पण माझ्या बाळालाही शिकवते की योगासन केल्यानं किती आरोग्याला सुुट्टीपणा चांगलं भेटेल श्वास भेट चांगलं मोकळा हे होते छान आरोग्यात घेतल्यान काय आपल्या उत्साह वाढतो जेणेकरून अभ्यासात मन लागते कामात मन लागू शकते अशा प्रकारे आरोग्य करणं हे चांगलं योग्यता आहे जेणेकरून आपण आरोग्याने केल्याने दिवसभरातचे थकवण निघून जाते आणि दिवसभराचा काम तणावाचा फ्रेश मूडमध्ये करू शकतो त्याच्यानं अर हे आपल्या धर्म असं शिकवते की हरीपाठ वाचून दिवस छान वाटते मूड ब बरोबर जाते आणि जे आपण वाचतो ते लेकरावर कानावर पडते जेणेकरून आपल्या लेकरांना आरोग्याचे ते नाही वळन छान लागते ते आरोग्यामुळे काम आपण जे वाचतो त्यांच्याही मनाला शांती वाटती घराचे वातावरन छान दिसते प्रसन्नता वाटते अशा याचे